मला आवडत्या बाईक्स यापैकी कावासाकी निंजा नाईन हंड्रेड नंतर आणखी असलेल्या हाँडाच्या गाड्या अशा मला अप्रतिम वाटतात आणि आवडतात माझ्याकडे सध्याला ॲक्टिवा होंडा कंपनीची गाडी आहे आणि त्यावर मी खूप अप्रतिमपणे प्रवास करतो मला ती आरामदायी व सोयीस्कर वाटते गाडी ही चालवण्यास सोपी आहे आणि कोणीही त्याला चालवू शकते असं स्त्री पुरुष असं त्यात काही वाद नाही आणि माझी अशी ड्रीम बाईक म्हटलं तर झी नाईन हंड्रेड कावसाकी ह्या कंपनीचे असून त्याचा वेग आणि त्याचं इंजिन मला खूप आवडतो आणि आलेला माझ्या गाडी सोबतचा अनुभव हा पण खूप छान आहे भविष्यात जर मला कधी निवड करावीच लागली तर मी हाँडा युनिकॉर्न ह्या गाडीची निवड करेल कारण ती गाडी ही दूरच्या प्रवासासाठी खूप अप्रतिम आणि आरामदायी ठरते झालेल्या प्रवासात मी अनुभव घेतला आहे आणि मला ती गाडी खूप आवडते